नागपूरमध्ये वृद्धांसाठी चांगले चांगले अचीव्हमेंटस् केल्या आहे सरकारने जसे कोणी रिटायर झाले तर त्याच्यासाठी पेन्शन पण भेटतात तर एक गोष्ट हे आहे की रिटायरमेंट झाला तर मग त्यांचे हे राहतात पेन्शन कमी येतात त्याच्यामुळे त्यांच्या फॅमिलीला खूप हे पडतात जर सपोज कुणाला पण आजारपणाने कुणी आजारी पडलं तर तितकं पैसे नाही राहत आजच्या नागपूरमध्ये वृद्धांजवळ की ते करू शकत कारण की नागपूरमध्ये कॉस्ट ऑफ लिविंग खूप जास्त हाय आहे नागपूरची सरकार नागपूरच्या सरकार ना इतकं चांगलं केले आहे वृद्धांसाठी आश्रम बनवले आहेत त्यांच्यासाठी कंजेशन केले आहेत खूप काही चांगलं कामं सरकारनं केली आहेत बसमध्ये त्यांना अर्धी तिकीट लागते अर्धीपेक्षा पण कमी लागते लागत असेल रेल्वेमध्ये कंजेशन आहे पण जे ग्रोसरीज आहे आणि जे फायनानशियल आहे त्याच्यामध्ये थोडेफार जर सरकारने हे केले तर अजून चांगले होणार